हां मी धावायची खूप आणि गाणे ऐकू ऐकू असे आम्ही धावाची थकली की बसून जायचं आम्ही पुन्हा गाणे वगैरे ऐकत आणि मुली वगैरे माझ्यासोबतच्या सगळ्या पाठीमागं राहायच्या वाटल्यास मी एकटी मस्त धावत होती खूप मला धावायचं खूपच आवडते आणि खेळणं आम्ही संगीत ऐकायचं आणि गाणे ऐकायचे फोनमध्ये वगैरे असे पहिले तेवढा नव्हता म्हणा प एखादीच फोन वगैरे होतं असं काहीच नाही हे आम्ही खूप खेळायचं खूप यायचं खूप मजा यायची खूप मजा यायची मला आता आता काही आता तरं ब हे आलं थोडंसं वातार पण आलंता काही केळाचं धवाचं काही नाही आहे तेवढंवाला आता काय करतं आता पण खूप मला धावताना वगैरे धावाची वगैरे खूप हे होती धावाची सगळं खेळ वगैरे खेळत होती मी असं काहीच नाही होतं